पोहण्यात समजा जर दीर्घकाळ जर आपल्याला जास्तीत जास्त व्यायाम करायचा असेल आणि जास्तीत जास्त पोहायचं असेल तर जितक्या शांत चित्ताने पोहलं तितकं आपण जास्त वेळ आपला दम पुरतो आपण जास्त पोहू शकतो